हा सत्यजीत बोलत आहे का सत्यजीत मी अंशू बोलते आहे हां कसे आहे सत्यजीत तुम्ही मी पण छान आहे हां अरे खूप दिवस झाले मराठी मूव्ही बघितले नाही आहेत आपण मराठी मूव्ही माहिती आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या आहेत आत्ताच लेटेस्ट मूव्ही आलेली फर्जंद बघितली हां खूप छान आहे ना मराठी मूव्ही मला ती मला पण बघायची होती ती मूव्ही हां त्याच्यामध्ये कलाकार वगैरे खूप छान आहेत त्यांनी अॅक्टिंग खूप छान केलेली आहे आणि एक मराठी मूव्ही आणखी एक आलेलं आहे हंबीरराव हां हो बरोबर हां ती हंबीरराव मला खूप आवडलेली ती मूव्ही ते हंबीरराव जे हां ते अॅक्ट्रेस माहिती आहेत का कोण कोण आहेत त्यामध्ये हो ना हा मी पण न्यूजमध्ये बघितलेलं त्यामध्ये खूप छान सांगितलेलं स्टोरी सांगितलेली प्लस ते अॅक्टर जे आहेत ते पण सांगितलेले आहे हो बरोबर अच्छा हां हां बरोबर बरोबर हां मराठीमधले काही काही कलाकार जे आहेत ना जसं अलका कुबल झालेली किंवा मग काय म्हणजे असे काही सोनाली हं कुलकर्णी असे खूप छान नावाजलेले कलाकार पण आहेत त्याच्यामध्ये

ठीक आहे चालेल जाऊयात मग बघायला आणि ही मूव्ही छान आहे ही दुसऱ्यांना पण सांगू शकतो आपण बघायला हो हो बरोबर अच्छा हां हां हां हां अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चालेल चला मग भेटूयात मग ठीक आहे हां हां ठीक आहे चल धन्यवाद थॅंक्यू